हॅलो होय धन्यवाद जयंत मिस केलं तुम्हाला बरेच दिवस मिस केलं बोला

बरोबर बरोबर

ओके ओके मला जमणार आहे फक्त मी कधी फ्री असतो त्यावेळेस फोन करा आपल्याला कधी जायचं ते ठरवा मी कधी फ्री असेल त्याच वेळी मी नक्की येईन मला वाटतं बर्फाची पिंड ऑगस्ट महिन्यात असते पंधरा ऑगस्टला आता ना पण इतर धार्मिक कार्यक्रम खूप असतात ठीक आहे मला आवडेल जरूर आवडेल आणि दुसरंही इतर धार्मिक कार्यक्रम पण तिकडे कारण सोमवारी श्रावण महिन्यात तर सोमवारी तुफान गर्दी असते एक तर पाऊस पडल्यामुळे जरा ना येतात नागरिकांच्या चपला बूट सरकणारे वगैरे असतात त्यामुळे ते सावकाश येतात तर सिनियर सिटीजननी सावकाश काळजी घेऊन यावं तुम्ही सांगा मी त्यावेळेस तिकडे येईन तिकडे फार ग आणि सगळी देवळं आहेत तिकडे जसं कोपिनेश्वर एक शंकराचं नाही दत्ताचं देऊळ आहे मारुतीचं आहे बरीच देवळं आहे त्यामुळे असं आणि काहीच नाही तिकडे प्रवचन नेहमी चालू असतात चांगले असतात कीर्तन किंवा प्रवचन ती चांगली असतात ती ऐकूया जरा थोडी ज्ञानात भर पडेल आपल्या म्हणजे आधी तुम्ही हुशार आहात त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण थोडी धार्मिक ऐकल्यानंतर जरा थोडी ज्ञानात भर पडेल तर हां बरं वाटेल जरा वेग वेगळाच विषय आहे तो विरंगुळा असा तर तुम्ही सांगा त्या दिवशी मी येईल हवं तर मग हो बरोबर फक्त श्रवण महिन्यात नाही नाही श्रावण महिन्यात काय एरवी पण घ्यायला हरकत नाही श्रावण महिन्यात असं काय लिहिलेलं नाही कुठे की श्रावण महिन्यात दर्शन घ्या आपण केव्हाही जाऊ शकतो हे हेरिटेज वास्तू आहे अतिशय जुनी आहे आणि लोकांची श्रद्धा आहे लोकांची श्रद्धा आहे की हा कोपिनेश्वर आपल्या नवसाला पावतो म्हणून आपण नवसासाठी नाही पण ते आश्चर्य सांगण्यासारखी गोष्ट आहे तर आपण जाऊ जरूर त्यावेळी देवदर्शन केल्याने काय होत नाही बा बिघडत नाही आपलं जरू जरूर मी येईन तुम्ही सांगा त्यावेळेस मी येईन हां तुमच्या याच्याप्रमाणे सोयीप्रमाणे वेळ ॲडजेस्ट करा आणि मग हो हो श्रावण महिन्यातच कुठल्याही महिन्यात चालतं पण श्रावण महिन्यात आता नक्की तुम्ही केले तर आपण श्रावण महिन्यात भेटू थोडसं पुण्य पदराला पडेल आता प पदरात नाही पडलं तर शर्टात पडेल खिशात हां या तुम्ही ठरवा ठरवा ओ ओके ओके